शाळेमध्ये अभ्यासाव्यतिरिक्त विविध उपक्रमही चालतात त्यामध्ये जसं स्पर्धा आहे क्रीडा आहे यासारखे उपक्रम राबवल्या जाते तर स्पर्धेमध्ये जर बघितलं तर स्पर्धेमध्ये आपण जसं निबंध स्पर्धा आहे त्याच्यानंतर वादविवाद स्पर्धा आहे चित्रकला स्पर्धा आहे भाषण स्पर्धा आहे किंवा भाषण देणे आहे प्रश्नमंजूषा आहे तर चर्चा पद्धती आहे तर यामध्ये विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त सहभागी व्हावं हा त्याच्या मागचा उद्देश असतो आणि वि विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त का जास्तीत जास्त कार्यरत रहावं आणि त त्यांनी व्यक्त व्हा करता व्यक्त व्हावं व्यक्त होता यावं यासाठी ही स्पर्धा आयोजित केली जाते त्यामध्ये जेव्हा मी भाग घेतला शाळेत असताना जेव्हा भाग घेतला तेव्हा मी निबंध स्पर्धेमध्ये भाग घेतला होता आणि निबंध स्पर्धेमध्ये मला उत्तेजनार्थ बक्षीस जेव्हा भेटलं त्यामुळे मला त्यातून लिखाणाचीच प्रेरणा मिळाली आणि जे बक्षीस आहे ते पुस्तकाच्या रूपानं असो किंवा ट्रॉफीच्या रूपानं ती दिली जाते त्याच्याबरोबर जर क्रीडा आपण बघितलं तर क्रीडामध्ये खो खो आहे क्रिकेट मॅच आहे हॉलीबॉल आहे लंगडी आहे फुटबॉल आहे तर याच्यामध्ये मी लंगडीमध्ये भाग घेतला होता आणि मला मी खेड्यातली विद्यार्थीनी असल्यामुळे जेव्हा शहरात मी शिकायला गेले तेव्हा

म्हणजे क्रीडामध्ये मला भाग घेण्यासाठीच प्रेरणा मिळाली त्याचबरोबर काही मेडल ही त्या स्पर्धेसाठी दिल्या जाते त्या क्रीडेसाठी दिलं जातं